आमच्या भागामध्ये दोन सार्वजनिक क्रीडाक्षेत्र आहे ते त्यांची नावे म्हणजे जिजामाता प्रक्षेकारी आणि एक दुसऱ्याचं नाव म्हटलं तर ते ज भारतमाता ज भारत क्रीडा संकुलन आहे आणि त्यांचं म्हणजे तिथं शिकण्यासाठी मुलांना लहान मुलापासून ते छोट्या मोठ्यांना सर्वांना शिकण्यासाठी तिथं प्रोत्साहन दिल जातं तिथं म्हणजे कसं आहे तिथं सगळ्यांना सांगितलं जातं तिथं कोच वगैरे असतात कोच वगैरे शिकवतात स्विमिंग पूल वगैरे तिथं सर्व स्विमिंग पूल हाय तिथं कोच आहेत तिथं क्रिकेटचं खेळण्याचं सामान हाय तिथं की त्याला सुद्धा कोच हाय तिथं हॉकि हाय हॉकि खेळण्यासाठी सुद्धा तिथं कोच आहेत तिथं म्हणजे बास्केटबॉल हाय बास्केटबॉल खेळण्यासाठी सुद्धा तिथं केश हाय म्हणजे भरपूर असे तिथे खेळण्याचे सामान प्रशिक्षण वगैरे केंद्र सर्व काही आहेत आणि तिथं म्हणजे भरपूर असे दोन ठिकाणचे जे केंद्र आहेत त्याच्या दोन्ही ठिकाणी सेम सर्व सर्व काही असं शिकवलं जातं सर्वांसाठी कोच हाय सर्व शिकवलं जातं लहान मुलापासून ते मोठ्या मुलापर्यंत सुद्धा शिकवलं जातं आणि मु मोठ्या मुलांना लहान मुलांना सगळ्यांना शिकवतात